नमस्कार सर माझं नाव सत्यजित सोपान घुसपे तर दोनच दिवसापूर्वी मी जे आम्ही तुमच्याकडून जे म्हणजे ऑनलाईन जे तुम्ही आमच्या तुमच्याकडून जे खरेदी केली डिलेवरीची ती तुमची म्हणजे खरंच खूप म्हणजे आम्हाला फायदा झाला त्याचा आमच्या घरातल्या सगळ्यांना म्हणजे ते तुम्ही दिलेली कपडे सगळ्यांना व्यवस्थित बसली सगळ्यांना त्या कपड्याचं म्हणजे क्वालिटी बी आवडली एकदम म्हणजे छान कपडे लागले आम्हाला आम्ही आतापर्यंत इतर दुकानांमध्ये बी जात होतो तसं आम्हाला म्हणजे त्याच ती क्वालिटी आम्हाला मिळाली नाही आम्ही बऱ्याच म्हणजे ऑनलाईन मग मागवले तर ते आम्हाला ते काय व्हायचं कधी कोणाला कपडे बसायचे नाहीत कधी बसले तर म्हणजे ते पूर्ण त्याचं कधी आम्हाला म्हणजे पूर्णपणे त्याचा फायदा झाला नाही कधी आम्हाला कधी आम्हाला पैशाने ते महाग लागायचे पण आम्ही तुमच्या दुकानातनं जी म्हणजे खरेदी केली ना त्या खरेदीवर आम्हाला जे खरंच त्याचा आम्हाला शंभर टक्के सर फायदा झाला कारण पूर्ण म्हणजे सगळ्यांला व्यवस्थित सगळं आलं सगळं मिळाले सगळे म्हणजे सगळ्यांला खूप म्हणजे छान कपडे सगळे बसले सगळे काहीच म्हणजे अडचण नाही हां सर आम्ही एकूण सर चार म्हणजे चार जणांसाठी कपडे मागवलेले होते त्यामुळे त्याचा म्हणजे खूप फायदा झाला सर आम्हाला ते सगळे कपड्यांला सगळे कपडे सगळ्यांला आवडते आवडले आणि आम्ही आता शेजारी म्हणजे आमच्याजवळ जेवढा संपर्क आहे तेवढा म्हणजे आम्ही तुमच्या दुकानाची खरंच सर म्हणजे माहिती सांगू खरंच म्हणजे खूप छान एवढ्या म्हणजे जवळपास का नाही तुमचं म्हणजे आम दुकान आम्हाला आतापर्यंत म्हणजे आवडला आता आम्ही आता पुढच्याच महिन्यात आम्हाला आता दिवाळीकडं आम्ही तुमच्याकडे भरपूर म्हणजे स्टॉल खरेदी करणार आहोत आता आम्हाला तर एक वेळ असं वाटते की तुमचं दुकान घेऊन आम्ही दुसरं दुकान टाकावं पण आता तेवढं म्हणजे आमची ऐपत नाही पण खरंच म्हणजे सर खूप म्हणजे असं वाटतं की तुमच्याकडनं अजून भरपूर खरेदी कपडे करावे सर्वांना सांगावं की सर तुमच्या दुकानातल्या कपड्याची म्हणजे खरंच क्वालिटी खूप छान आहे सर आम्हाला अतिशय मस्त वाटलं तुमचे कपडे घेऊन त्यामुळे आता दिवाळीच्या ह्याला का नाही आम्ही भरपूर जो जी सगळी खरेदी करणार आहे आमचे पाहुणेरावळे सगळी कोण असतील ती सगळी खरेदी सर तुमच्याकडनंच करणार आहे आम्ही हां आम्ही आम्ही सर साताराचंच कारण प्रॉपर म्हणजे सगळे आम्ही आतापर्यंतची इथली जवळपासची दुकानं भरले पण जर आम्हाला जशी क्वालिटी पाहिजे होती जशी म्हणजे ज्या पैशाची बी आमची ज्या रेंजमध्ये आम्हाला पैशाची पाहिजे ते एकदम प्रॉपर मिळालेलं आहे त्याचा म्हणजे सर आम्हाला खूपच फायदा झालेला आहे त्यामुळे सर तुमचं म्हणजे खूप आभार आहे तुमचं कारण तुम्ही एवढ्या म्हणजे एवढ्या म्हणजे एकदम होलसेल दरात बी तुम्ही कपडे दिले आणि त्या कपड्याची क्वालिटी बी सर अतिशय छान आहे त्यामुळं म्हणजे खूप आम्हाला त्याचा फायदा होईल असं आम्हाला वाटतं आहे सर त्यामुळे तुम्ही म्हणजे खूप सर धन्यवाद तुम्हाला सर एकदा अजून एकदा तुम्हाला धन्यवाद आमच्याकडून